नमस्कार मी आमच्या सोसायटीमध्ये कचरा जमा झालेला त्याविषयी बोलण्याची इच्छा दाखील करतो की आमच्या सोसायटीमध्ये या तीन चार दिवसात जो कार्यक्रम घडला आहे त्यामुळे जो कचरा जमा झालेला आहे तो खूप पसरलेला आहे त्यामुळे तो साफ करायची अशी तुमची जबाबदारी आहे ती तुम्ही नोंद करून घ्यावी आणि वेळेवर तो कचरा काढून घेऊन जावा आणि पुढे जेव्हा पण कुठले कार्यक्रम घडत असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच वेळी तो कचरा दुसरीकडून कडे घेऊन जावं अशी माझी विनंती आहे नाही तर तो एकच जाग्यावर पडून राहायला तर त्याची घाण जी वाढत राहील आणि तो खूप घाण पण पसरवतो आणि त्याचा वासाने दुसऱ्यांना वेगळं पण वाटतं विचित्र तो घाण अशुद्ध असतो आणि काय होऊ पण शकते